आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतूकडे अतिशय चांगल्या प्रकारे पाहिलं जातं त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे नियम आता राहिलेले नाहीत स्वच्छता आणि आरोग्य ही सुद्धा अतिशय जनजागृती झालेली आहे त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आता स्वातंत्र्य झाल्यासारखी वावरत आहे की परिपूर्ण स्वातंत्र्यामध्ये त्या असल्यासारखं आता वावरताना आम्हाला बघायला मिळतं त्यामुळे कोणतीही अशी अट आता राहिलेली नाही